हां

हां हां हो चालेल की काही स्ट्रीप्स वगैरे घेऊन जाऊ औषधा गोळ्यांच्या आणि आयुर्वेदिक जी आहेत ती वेगवेगळ्या डब्यांमधून त्याला लेबल लावून घेऊ शकतोय ना आपण मग असं हां

होय होय घरातून बऱ्याचशा गोष्टी न्यायला लागतील कारण तिथे आपल्याला काही म्हणजे तितकं मिळेल सगळं पथ्याचं असं वाटत नाही त्यामुळे घरातून आपण कडक भाकऱ्या एकतर घेऊन जाऊ चटणी घेऊन जाऊ आणि पोहे भडंग चिरमुरे अशा पद्धतीच्या काही पदार्थ आणि सु आपण ठरवूया आणि परत आणखी काय घेऊ शकतो ते आत्ता तरी मला एवढे सुचलेत त्याप्रमाणे मग घेऊया मग आणि बेसिकली बॅ हां बॅगा भरताना आपल्याला बेसिकली त्यांनी काही सूचना दिल्या आहेत की दोघांचे जे काय सामान असेल ते दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्युट करून भरा त्यामुळे औषधं किंवा थोडे खाद्यपदार्थ असं सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या डिस्ट्रिब्यूट करून भरायला लागतील हो कपडे पण सगळंच म्हणजे समजा एखादी बॅग हां हो बॅग मिस झाली समजा एखादी काही कुठं हे तर प्रॉब्लेम यायला नको म्हणून त्यादृष्टीने आणि आपण वीस म्हणतोय ना आपण वीस तारखेला जाऊया इथून पुण्यात आणि आपल्याला पुण्यातून बावीस तारखेला रात्री निघायला लागेल कारण चार वाजता आपल्याला एअरपोर्टवर पोचायचं आहे मुंबईला कारण सातचं आपल्या हे फ्लाईट आहे तीन तास आधी म्हणजे चारला आपल्याला पोचायला लागेल चार सव्वाचार अगदी उशीर आणि त्यामुळे चारपर्यंत तिथे पोचायला लागेल त्या अंदाजाने मग तिथल्या ड्रायव्हरला टायमिंग घ्यायचं मग बोलवायचं पुण्यात हो सां हां एकाला फोन करून ठेवला आहे आणि त्याला आता फक्त कन्फर्म सांगायचं आहे फक्त विचारून ठेवलं आहे तो एवेलेबल आहे त्यावेळेला त्यामुळे त्या होय होय ते आपल्याला एअरपोर्टवर भेटतील जनरली जे पिवळ्या रंगातले असतात ते आपल्याला येईल लक्षात आणि त्यांच्या पाट्या वगैरे पण त्यामुळे मग तिथे येईल एक हो हो एक दोन तीन दिवसात येईल बहुतेक असं काल त्या मॅडम म्हणत होत्या एक दोन दिवसांचं फोन पण येईल कदाचित असं म्हटल्या त्या एक तर व्हॉट्सॲपवर नंबर येईल आपल्या आणि फोन येईल असं त्यांनी सांगितलं आहे काल

जैसलमेर असावं बहुतेक पहिलं आता त्यांनी ते दिलं आहे एक पत्र ते वाचून आपण बघूया नंतर मग हां चालेल बघूया ते पत्रक एकदा वाचू त्यात त्यांनी बऱ्याच सूचना दिल्या आहेत आणि मग त्याप्रमाणे नंतर ठरवूया मग हं चालेल ठेवू मग हां ओके हां हां हां